हां नमस्कार बोला होय होय किरणराव बोला की हो काय म्हणत आहे कसं काय फोन केला अरे वा वेलकम वेलकम नाही नाही काही टेन्शन घेऊ नका अहो पूर आता तो त्यांनी कर्नाटकशी समन्वय केला आहे त्यामुळे पुराची भीती गेली निघून कारण आलमट्टी डॅमचं आणि सांगलीचं आपल्या ह्याचं कोयना डॅमचं दोघांचं नियोजन केल्यामुळं प्रॉपर पूर कमी झाला सगळ्या गेलं वाहून ब सगळं सगळं सांगतो ऐका आता सगळं सांगतो हं बघा सांगली हे जिल्ह्याचं ठिकाण आहे अतिशय टुमदार गाव आहे म्हटलं तर महाग नाही म्हटलं तर स्वस्त नाही म्हणजे असं मध्यमवर्गियांसाठी अगदी योग्य आहे हो आणि आणि पुण्यासारखी गा घाई गर्दी नाही किंवा ब ट्रॅफिक जाम नाही एकदम शांत आणि स सुंदर शहर आहे इथं सगळे मेडिकल सेवा उपलब्ध आहे सांगली हे सांगली मिरज ही दोन्ही शहरं ही मेडिकल सेवासाठी प्रसिद्ध आहेत शिवाय सांगलीची हवा कोरडी आहे हां सांगलीची हवा कोरडी आहे इथं तुम्हाला काही त्रास होणार नाही मुद्दाम दमेकरी लोक इथे येऊन राहतात की हवा कोरडी आहे म्हणून म्हणजे काही लोकांना पेशंटना सांगितलं जातं की तुम्ही सांगलीत जाऊन रहा म्हणून शिवाय इथलं पाणी चांगलं आहे कोयनेचं पाणी आहे त्यामुळं कधी पाणीच संपतच नाही पाणी संपलं की वरे वरून कोयनेतून पाणी सोडतात त्यामुळे आजवर कधी सांगली सांगलीला पा हो हो आणि शिवाय गर्भजल पुरवठा प्रत्येकाचे बोर आहेत बोरलाही पाणी भरपूर आहे म्हणजे भूमीच्या अंतर्गत पाणी पण इथं चांगलं आहे कृष्णामाई अगदी अगदी हो हो भाज्या भाज्या चांगल्या मिळतात दूध दुभतं चांगलं आहे मुख्य म्हणजे कामवाल्या पण स्वस्त आहेत इथं आणि सगळंच चांगलं आहे सहा गल्ल्यांची सांगली असल्यामुळं रिक्षाच्या मिनिमम फेअरमध्ये तुम्ही सगळीकडं फिरू शकता ते तुम्हाला पुण्यासारखं या टोकाहून त्या टोकाला किंवा कोल्हापूरहून कोल्हापूरला असं दोन टोकं अंतर खूप आहे तसं सांगली नाही आहे सांगली छोटेखानी गाव असल्यामुळं तुम्हाला कुठेही सांगलीत पटकन जाता येतं विश्रामबागला जाता येतं मार्केटयार्डला जाता येतं आणि सगळं छान आहे आहे पहिल्यापासून बँका प्रसिद्ध आहेत त्यामुळे तुम्हाला कुठल्याही बँकेत तुमची जी काय दोन चार बँका तुमच्या शाखेच्या आहेत तिथं बदली करून घेता येईल राहायला विश्रामबाग हे मध्यवर्ती ठिकाण चांगलं आहे मी तुम्हाला सांगेन की विश्रामबागलाच तुम्ही घर भाड्याने घ्या तिथं हवा पाणी सगळं चांगलं आहे पुराची हो हो विचारून ठेवतो आणि विश्रामबागलाच आपण घेऊ त्याचं कारण असं गावात थोडा पुराचा धोका आहे विश्रामबागला तोही धोका नाही उलट आम्हीच आता माझी गाडी विश्रामबागला माझ्या मित्राकडे नेऊन ठेवलेली आहे त्यामुळे त्या मित्राला सांगतो की तुझ्या परिसरात कुठं अपार्टमेंट असेल तर तुमच्यासाठी बघायला सांगतो नाही नाही पुराची भीती बाळगू नका विश्रामबागला पूर अजिबात येत नाही त्यामुळे तुम्ही विश्रामबागला राहिलात तर तिथून तुम्हाला सगळं सोय रेल्वे आहे बसेस आहेत मिरज जवळ पडतं मिरजेहूनही जाता येतं आणि चांगली आहे वस्ती राहायला चांगली आहे उत्तम आहे मनात काही शंका ठेऊ नका बिनघोरपणे या सांगलीला सांगली आहे चांगली जिल्ह्याचं जिल्ह्याचं ठिकाण असतं आहे म्हणून सगळ्या ट्रेन थांबतात मोठ्या मोठ्या सेन्स थांबतात साऊथला जाणाऱ्या केरळला मैसूरला जाणाऱ्या ट्रेन थांबतात हुबळीच्या थांबतात बे कोल्हापूर बेळगावच्या थांबतात छान नाही नाही दमट नाही अगदी कोरडं आहे चांगलं आहे कोरडं वातावरण आहे सगळं छान आहे काही मनात शंका बाळगू नका तुम्ही बिनघोरपणे या कधी येता आहे सांगा आमच्याकडे चहालाच या मग मी तुम्हाला तुमची सगळी स व्यवस्था करून देतो हं चालेल या या जरूर या वेलकम तुम्हाला स्वागत आहे तुमचं चला धन्यवाद